मॅडम नमस्कार भांगे पेंटर बोलतो आहे तुम्ही फोन केला होता वॉटर प्रुफिंग आणि कलर खराब झालं म्हणून तुमच्या घराचे पेंटिंग संदर्भात फोन केला होता बोला ना

हो ना मग तुम्हाला मला काय करावं लागेल एकदा येऊन बघावं लागेल तुमच्या घरात नेमकं कलर कसा झाला आहे खराब आहे तर ती पूट्टी करायची असेल आणि पावसाळ्यात खूपच पाणी आहे ते का म्हणजे त्याचं वॉटर प्रुफिंग पण करावं लागेल का असं आहे का बरं बरं बरं तुम्हाला तुम्हाला कसा कलर करायचा आहे म्हणजे काय सांग येईल का त्या संदर्भात म्हणजे कसं आहे आल्या सध्या कलरमध्येसुद्धा एवढ्या व्हरायटी आहे ना तुम्हाला सांगतो म्हणजे साधा कलर आहे कोणता काय इमर्शन असतो त्याच्यानंतर प्लास्टिक पेंट असतो तुमचं बजेट किती आहे किंवा किती रूम आहे तुमच्या घरात काय हा

बरं बरं मी काय करतो ह्या एक दोन दिवसात तुमच्याकडे चक्कर मारतो तुम्हाला कलरचे जे शेड हा ते शेडचं कार्ड घेऊन येतो तुम्हाला शेडपण दाखवतो तुमचा स्लॅप वगैरे बघून बघावा त्याच्यात किती खर्च येईल वगैरे एक अंदाजे खर्च वगैरे तुम्हाला सांगतो आणि मग आपण ठरवू मिळून नंतर ते पण कसं आहे माहिती का एक सरासरी एका रूमला दहा ते पंधरा हजार रुपये खर्च तुम्ही धरून चाला कारण आणि वॉटर प्रूफिंगचा खर्च वेगळा येईल कारण त्याच्यामध्ये बरंचसं लेबर लागतो त्याचं ते केमिकल वगैरे जास्त ते पण महाग असतं त्याच्यामुळे वॉटर प्रूफिनचा खर्च पण बऱ्यापैकी येईल हे धरून चाला तुम्ही आणि कलरला काही हो स चालेल चालेल ओके चालेल हो चालेल ठीक ओके थॅँक्यू धन्यवाद